महाराष्ट्र राज्यातील सांस्कृतिक आणि संगीत परंपरा खूप समृद्ध आहे आणि पर्यटकांना अनुभवण्यासाठी अनेक स्थानिक बँड आणि संगीत कलाकारांचे समूह उपलब्ध आहेत यामध्ये पारंपारिक लोकसंगीत भक्तिसंगीत तसेच आधुनिक मराठी संगीताचा समावेश होतो काही प्रमुख प्रकार आणि लोकप्रिय गाण्यांसह कलाकारांचा उल्लेख खाली दिलेला आहे गोंधळ संगीताचा प्रकार पारंपारिक धार्मिक लोकसंगीत देवाचे आराधना करताना गायला जातो लोकप्रिय गाणी देवाची आरती देवीच्या गोंधळाची गाणी वेळा धार्मिक उत्सव विशेषत नवरात्र मोठ्या जत्रांमध्ये भजनमंडळ संगीताचा प्रकार भक्ति संगीत संतांचा अभंग भजन लोकप्रिय गाणे संत तुकाराम संत एकनाथ यांचे अभंग जय जय रामकृष्णहरी वेळा धार्मिक कार्यक्रम गावातील उत्सव एकादशी निमित्ताने भारूड कलाकार संगीताचा प्रकार स समाजाप्रबोधनात्मक लोकसंगीत सामान्य लोकांना ज्ञान आणि संस्कार देण्यासाठी भारूड सादर केला जातो लोकप्रिय गाणी संत एकनाथांचं भारूड वेळ धार्मिक आणि संस्कृतींचे कार्यक्रम ही मंडळी ही मंडळी आणि समूह महाराष्ट्रातील विविध भागात कार्यरत आहेत आणि राज्यातील संस्कृती समृद्ध अनुभवण्यासाठी देण्याची योग्य आहेत